घरातील स्त्री आणि पुरुष घरातील स्वयपाकाची कामं किंवा हे स्त्रीकडे असतेत आणि बाहेरचे जे बाकीचे सर्व काम आहे शेतीतले काय वैयक्तिक बाहेरली जेवढी कामे असतात ती सरासरी तर मनुष्यच पाहात असतो आणि घरातील सर्व कामी ह्या लेडीज पाहतात तर लेडीजची भूमिका ही घरातली पूर्ण जे आपला परिवार आहे त्यांना सांभाळणे त्यां त्यांच्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी घरामध्ये तयार करणे खायला देने ह्या सर्व केल्या जातो आणि जे आपल्या घरी ज्या बाकीच्या जो गोष्टी लागतात ती प पूर्ण गोष्टी पाहण्याचं कामं हे पुरुषच करतात